अमरावती जिल्ह्यात खूप मोठं असं प्रसिद्ध असलेलं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ असं क्रीडा क्षेत्र आहे जिथे अमरावती जिल्ह्यातलाच नाही अख्ख्या आ म विदर्भातलं ते प्रसिद्ध आहे तिथे खूप सारे अशे खेळ खेळल्या जातात जसं स्विमिंग वगैरे अजुन प्रत्येक खेळ खेळल्या जातात आणि खेळ आपल्यासाठी खूप असे इम गरजेचं आहे हे याची माहितीसुद्धा तिथे दिलेली जातात काय काय काय काय महत्त्व आहे त्याचे काय स्पोर्ट्स खेळल्याने काय काय होतात आपल्या जीवनात किती इम्पॉर्टंट आहे त्या स्पोर्ट्स खेळल्याने ते आहे अजून महा महाराष्ट्रातून वेगवेग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागेतील लोक तिथे ते ते तिथून शिकायला वगैरे येतात तिथे अजून त्यातून काय खूप अशा गोष्टी तिथून घेऊन जातात खूप अशा गोष्टी तिथून शिकून जातात ते खूप जास्त प्रसिद्ध असं विदर्भातलं ते आहे आणि आम्ही सुुद्धा ते खूप जास्त त्याचा वापर कर तिथे जातो ते आम्ही